आमच्याकडे नवरात्र जेव्हा असतं तेव्हा दांडिया खेळला जातो म्हणजे काय तर दोन काठ्या घेऊन त्या काठ्या वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या असतात आणि साधारण मुली आणि मुलं हे चांगले नटून थटून चांगले चांगले कपडे घालून साधारण घागरा चोळी हे क कपडे मुली घालतात आणि मुलांचे पण राजस्थानी पद्धतीचे धोती आणि अंगरखा असे कपडे असतात किंवा मग साधे झब्बे आणि सलवार किंवा पॅन्ट्स असे कपडे घालून मुलं सजलेली असतात आणि अशा गोलामध्ये मोठ्या पटांगणांमध्ये हा दांडिया साजरा केला जातो तर वेगवेगळी गाणी लावलेली असतात स्पीकरवर आणि त्याच्यावर मुलं मुली त्या दांड्यांनी ठोके देत नाच करतात ते कदाचित आपल्या आपल्या दां ण दांड्यांनी एकमेकींवर ठोके देतात किंवा एकमेकांच्या दांड्यांनी ठोके देत वेगवेगळे आवाज तयार करत असं हे नृत्य केलं जातं तसंच आता इकडे लग्नांमध्ये पण लग्नाच्या आधल्या रात्री संगीत नावाचा कार्यक्रम करण्याची नवीन पद्धत रुळायला लागली आहे आणि त्याच्यातही वेगवेगळी गाणी ह्याच्यावर लावून स्पीकरवर लावून मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे नाच केला जातो ह्याच्यात नवरा नवरी पण एकत्र नाच करतात किंवा नवऱ्याकडची वेगवेगळे नातेवाईक तसेच नवरीकडचे वेगवेगळे वेगवेगळे नातेवाईक असं मिळून जमलेल्या पाहुण्यांच्यासमोर असं नृत्य साजरं केलं जातं